प्रवासी बसचं वर्णन म्हटलं तर मी केलेला प्रवास म्हणजे म महाराष्ट्र राज्य मंडळ परिवहन मंडळाच्या लालपरी या बसने केलेला प्रवास हा प्रवास सातारा ते पुणे या दरम्यानचा होता त्याचबरोबर महाराष्ट्रातील सरकारने अर्ध्या तिकिटाची सवलत दिल्यामुळे मला अर्ध्या तिकिटात हा प्रवास करता आला यामध्ये लालपरी जर आपण विचार केला तर ही सगळ्यात कमी पैशांमध्ये येणारी बसची सेवा आहे तर यामध्ये नेहमीचीच असते गाडी पण वातानुकलीत गाडीपेक्षा कोणतीही याच्यामध्ये कमतरता नसते त्याचबरोबर ड्रायव्हर असं ड्रायवरच्या मागच्या बाजूला जर आपण बसलो तर आपल्याला तिथे फार खड्डे वगैरे ल असतील तरी आपल्याला काही स्व त्रास होत नाही त्याचबरोबर ही जी बस आहे ही डिझेलवर चालते त्यामुळे ही डिझेल भरण्यासाठी पूर्वी काही काही पेट्रोल पंपांवर त्याच्या प्रचंड गर्दी व्हायची पण आता तसं नाही होत तर आता महा परिवहन मंडळाचे जिथे जिथे बस स्टॉप असतात तिथेच डिझेल भरले जाते आणि ती पुढे जाते कधी तरी मध्ये अधे ती नाश्त्याला थांबते आणि त्यामध्ये एक अर्धा तासाचा तरी नक्की खंड पडतो पण साताऱ्यातून पुण्याला न अगदी विनावाहक विना थांबा अशा बस सेवा उपलब्ध आहे त्यामुळे तिकीट हे इथेच काढले जाते आणि नंतर ते पुढे मार्गस्त केली जाते त्यामुळे मध्ये अधे न थांबता तुम्ही दोन तासांमध्ये पुण्याला प्रवास करू शकता आणि यामध्ये जागा मिळण्याची शंभर टक्के खात्री असते त्यामुळे या बसने प्रवास करण्यास अग अगदी हरकत नाही असं माझं मत आहे